माझ्या म्हणजे दुःखाचे डोंगर एक आठवले हा पडले माझ्या आयुष्यामध्ये माझ्या मुलाचा एक्सीडन तेवीस वर्षाचा होता पेपर द्यायला जात होता ब्रम्हपुरीला तर रेल्वेमध्ये तो जात होता तर पडला इतके दुःखाचे डोंगर होते त्यावेळी ते काय सुचत नव्हते तर बाई तिकडच्या तिकडनं त्यांनी दवाखान्यात नेला रेल्वेवाल्यानी आम्ही इकडे गावी होतो आपल्या घरपाड्याला तर आम्हाला माहिती पडल्यानंतर मग आम्ही आपल्या गावाहून गेलो गाडी करून रडत फुकत तर मग लढत फुकत गेल्या आमच्याजवळ पैसा नाही काही नाही तर मग इकडं तिकडं फोन करून आम्ही आपल्या रिश्तेदारायले बोलवलं तेथी तिथं बोलवून मग मेडिकलमध्ये भरती केला आणि मग आमची खाण्यापिण्याची पण सोय नाही काय नाही तर मग रिश्तेदारं इकड तिकडनं बोलवून आम्ही पैसे गोळा केले आणि माझ्या मुलाचे मग दोन तीन आपरेशन झाले दोन्ही पाय कटले तर मग तीनदा आपरेशन झाले तर आम्ही त्या खूबच म्हणजे खूबच दु खामधे होतो तेव्हा काही सुचत नाही होतं एकच पोरगा मला एकच मुलगा आहे आणि दोन मुली आहेत तर त्या मुलासाठीच खूपच दुःख होतं तर आता ते कसेतरी दुःख आपल्याला दूर करून आता समोर जगावं लागत आहे मुलाचं लग्न झालं माझ्या एक मुलगा आहे त्याला सून आहे आता चांगलं झालं